वेगवेगळे लोक वेगवेगळे टेलिफोन ब्रँड वापरतात जसे की बी एस एन एल जिओ ओडाफोन आयडिया एक्सेट्रा आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोन यूस करतात अॅप्पल वियो ऑनर सॅमसंग इत्यादी जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा फोन वापरतो त्यामध्ये महत्त्वाचे असते त्या फोनचे पीच फीचर्स त्या फोनची प्राईस त्या फोनचा कॅमेरा आता मी सध्या सॅमसंग हा फोन वापरत आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स अव्हेलेबल आहेत सेफ्टी फीचर आहे कॅमेरामध्ये ब्युटी प्लस अॅड केलेलं आहे कॉलिंगची सुविधा आणि त्याचबरोबर रेकॉर्डिंगची सुविधा आहे फोटोस अॅपमध्ये जे ही बॅकअप मी घेतलं होतं ते इझिली स्टोअर झालेलं आहे त्याचबरोबर मी आपले फोटो जेव्हा माझ्या मित्र मैत्रिणींना शेअर करते तर ते त्यांच्या फोटोज अॅपमध्ये लिंक होऊन जाते जेव्हाही आपण बाकीचे फीचर्स यूज करतो जसे की साऊंड म्युझिक त्यावेळी ते व्यवस्थित प्रकारचे बाज निर्माण करतात जे साऊंडची क्लिअॅरिटी आहे त्यामुळे ते जे गाणं ज्या प्रकारचं गायलेलं असतं गायकांनी ते एन्जॉय करण्यास मदत होते